हॅलो नमस्कार हो नंबर आहे तुमच्याकडे अगदी बिलाचा नंबर सांगू हो सहाशे सदतीस मी रिफंडसाठी तुम्हाला मेल केलेला होता इवन आपला फोन कॉलही झाला आहे आणि जवळ जवळ आठ दिवस झालेत रिफंड आलेलं नाही आहे मी आपण ह्या आधी दोन दिवसापूर्वी संपर्क साधला होता तुम्ही लगेच करतो म्हणाला होतात पण अजून नाही झालेलं हो ती ऑर्डर तुम्ही अपडेट पण केली सगळं हो हो मेल झालेला आहे बोलणं हो झालं आहे ह्यापूर्वी पण रिफंड नाही नं मिळालेला ह्यावेळेला नेमकं तुम्ही डिले केलात हो ऑफर होत्या बरोबर आहे पण एवढे ड्रायफ्रूट्स म्हणूनच जास्त मागवले होते अदरवाईज आणखीन काही ऑली ऑइल वगैरे हो एक साधारण अडीच एक हजार रुपये आहेत हो बरोबर तर प्लीज कधीपर्यंत होऊ शकेल कारण फॉलोअप घेणं योग्य वाटत नाही आणि तुमच्याकडनं अशी अपेक्षाही नाही खरंतर आणि अनुभव नाही आहे असा खरं ह्याच बद्दलचा बरोबर रश असेल तुमच्याकडे पण ह्यासाठी तुम्ही वेगळी ठीम ठेवणं अपेक्षित आहे ना खरंतर हो बरोबर आहे ना असेलही कदाचित त्या पद्धतीत हो ऑडीट ठीक आहे मान्य आहे पण तरीदेखील रिफंडच्या संदर्भात हा अनुभव जरा वेगळा वाटतो आणि मुळात अपेक्षा नाही तुमच्याकडून हो कारण आदं बाकीच्या तुमच्या ऑ ऑफर्स आणि आधीचे अनुभव बघता मी नक्कीच इम्प्रेस आहे पण हा अनुभव बघता थोडं बॅकफुटवर जावं लागेल की काय असं वाटतं विश्वासाहर्ता गमवावी असं होतं ना थोडंसं

मान्य आहे तुम्ही देणारच साहजिकच नाही जात तुम्ही कुठे पण एकदा डोक्यातनं स्किप झाल्यावर आमच्याकडनंही जरा राहून जाऊ शकतं कदाचित हो हो हो नाही होणार मान्य आहे मान्य मान्य खरं आहे खरं आहे हो जीपे चालेल अकाऊंट ट्रान्सफर हो हो हो ऑप्शन चालू शकतात मॅसेजला रिप्लाय करेन मी हो हो रिफंड मिळते मिळाले की कळवते लगेच प्लीज किती एक अर्धा तास प्लीज प्लीज थँक्यू अच्छा

अच्छा थँक्यू सर